शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन तर आहेत बाकी काही एन जी ओज त्यांच्यासाठी काम करतात त्यामध्ये त्यांना ते वेगवेगळ्या मदती पुरवतात बरेचसे शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांचं समुपदेशन करणं त्यांना योग्य मार्ग दाखवणं अशा पण गोष्टी गरजेच्या असतात कधी कधी सरकार पण यामध्ये मदत करते कर्जमाफीवर चं कर्जमाफी किंवा बाकी सबसिडीज जे आहेत ते शेतकऱ्यांना पुरवते त्यामधून शेतकऱ्यांना एक आर्थिक भार हातभार लागतो आणि त्यांच्यात दुष्काळ परिस्थिती असोत काही असो त्यावेळेस नुकसान भरवावं म्हणून सरकारने त्यांना काही थोडीशी मदत केली ते त्यामुळे त्यांना थोड्या गोष्टीचा हातभार लागतो आर्थिकरीत्या ते थोडे प्रबळ होतात आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होऊ शकते आमच्या परीसरात एखादे समुपदेशन केंद्र आहे का नाही अद्याप मला तरी माहिती नाही आहे माझ्या माहितीनुसार तरी समुपदेशन केंद्र तर नाही पण बऱ्याच वेळेस समुपदेशनाचे कार्यक्रम हे घेतले जातात बऱ्याचशा श शाळा कॉलेजेसमध्ये गॅदरिंगमध्ये किंवा बाकी कृषी विभागाच्या वतीने असे समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात आणि शेतकऱ्याची आत्महत शेतकऱ्याची आत्महत्या हा फक्त एक छोटासा भाग नसून तो खूप मोठा भाग आहे कारण की त्या शेतकऱ्याच्या मागे एक परिवार असतो त्याच्या कुटुंबीयांची हालत काय होते त्यानंतर त्यांनी त्याचा विचार जरी केला तरी तो आत्महत्या करणं टाळेल कारण की शेतकरी हा शेतातला कर्ता धर्ता व्यक्ती असतो त्यामुळं तो गेल्यानंतर त्याच्या बायका मुलांना आर्थिकरित्या अडचणी येतात मग त्यांच्या पालनपोषणात अडचणी होतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या कुटुंबासाठी अवघड असतात